मला धावणं खूप आवडते तर धावण्याची मी गोष्ट सांगतो म्हटलं तर असं होतं की माझं रूटीन असायचं रोज सकाळी उठाचं पहिलं रोज सकाळी उठलं का उठल्यानंतर मग आपला व वॉर्मअप करायचा थोडंसं अंग पाय तरी हालवायचं अंग पाय हलवायच्या अगोदर असं होतां का सकाळी पाच वाजता उठणं उठल्यानंतर मग थोडंसं रनिंगला जाणं त रनिंगला जायच्या आधी कसं होतं ब्रश वगैरे केला फ्रेश वगैरे झालो त्याच्यानंतर हाताला घडी बांधत होतो घडी आता अशी होती का टाईमिंग सारखी असली पाहिजे म्हणजे केवढं याच्यात केवढं धावता आलं पाहिजे तर आपल्याला असं वाटलं पाहिजे थोडंसं त्याच्यानंतर मग तेथे झालं का त्याच्यानंतर मग गेलं तिकडे तिकडे गेल्यानंतर मग बुद्ध विहार होतं तर त्या विहारापासून धावत धावत आम्ही जाऊ समृद्धी महामार्गानं दोन किलोमीटर दोन किलोमीटर धावलं का त्या पुलाखालून आम्ही टर्निंग केली का मग आम्ही वापस येत होत आता माझ्यासोबत धवायला माझा भाऊ पण रहात होता तो ही धावत होता मी ही धावत होतो तर आमचं कसं डेली रुटीन एक बनल होतं तर मजा आली होती थोडीशी धावण्यामध्ये